व्यंगचित्र काढणाऱ्या चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात व्यंगचित्राद्वारे परिस्थितीची सध्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते एक व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो व्यंगचित्र रेखाटने ही कला आत्मसात करण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते व्यंगचित्र काढणे ही कठीण कला आहे त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्यपणाला लागतते त्याला निर्मळ मन लागतं म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते जीवनातील विसंगता टिपता आली पाहिजे गुण दोष दाखवतांना माणसाची खिल्ली न उडवू न उडवता समंजसपणा असायला हवा रेश नाजूक आणि ठळक असायला हवी गंमतीशीर विचारसंहिता हवी भारतातील काही प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची नावे अनिल टांगे अभिमन्यू कुलकर्णी आर केे लक्ष्मण प्रभाकर वायकर प्रशांत कुलकर्नी बाळ ठाकरे मंगेश तेंडुलकर यशवंत सर्देसाई रवींद्र बाळापुरे रवींद्र राने वसंत सर्वटे आदी आहे व्यंगचित्र एकतर अपमानास्पद किंवा प्रशसनीय असे श असू शकतात आणि राजकीय हेेतू पूर्ण करण्या्स करू शकत केवळ मनोरंजनासाठी किंवा दोन्हींच्या संयोजनासाठी काढले जाऊ शकतो साहित्यात व्यंगचित्र हे एखाद्या व्यक्तीचे अशा प्रकारे विकृत पद्धतींत आहे संगनक्स ग्राफिक्स तंत्राचा वापर करून अपोआप किंवा अर्थसयचल अर्थ स्वयंचलितपणे व्यंगचित्र तयार करण्याचे काही प्रयत्न देखील झाले आहेत व्यंगचित्र काढतांना आपल्याला काळजी घेतली पाहिजे की दुसऱ्याला दुखवलं नाही गेलं पाहिजे